यवतमाळ जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक उत्सव सर्व प्रकारचे साजरे केले जातात सर्व प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात दिवाळी दसरा नवरात्र घट हे सगळ्या गोष्टी साजरे केले जातात प्रत्येक उत्सव जे आहे ते आनंदाने साजरे करतात उत्सवाच्या वेळी लोक वेगवेगळे नवे नवे पदार्थ बनवतात ते खातात जास्तीत जास्त गोडाचे पदार्थ बनवले जातात वेगवेगळ्या ठिकाणी प्रवचन होतात प्रवचनामध्ये लोकांना त्यांच्या जीवनाबद्दल राहणीमानाबद्दल मार्ग मार्गदर्शन केले जाते होळीमध्ये होळीचा जो कार्यक्रम असतो होळीच्या वेळेला लोक सर्व एकत्र येतात एकमेकांना रंग लावतात आणि हा होळीचा जो उत्सव आहे तो चांगल्या प्रकारे साजरा करतात अशाप्रकारे सर्व ध सर्व धर्मातील लोक सर्व कार्यक्रम सण साजरे करतात